अकोल्यात स्थानिक शिक्षण घेण्याच्या खूप काही अशा संस्था आहेत किंवा संधी आहेत उप संधी उपलब्ध आहेत सर्वांगीण विकासासाठी काही इतर संस्था बनवलेल्या आहे जसे झालं हॉस्पिटल्स झालं आणि काही संस्था असतात तर त्या असतात आणि याच्यासाठी आरोग्य विकासाला स सामाजिक विकासाला हातभार लावण्यासाठी काही पर्याय राबवले जातात आणि सर्व उपक्रम काही कोचिंग क्लासेस आहे स्पर्धा परीक्षेचे कोचिंग क्लासेस आहे स्पर्धा परीक्षा होतात कोचिंग क्लासेस आहे ट्यूशन्स आहेत आणि सरकारी शाळाची अवस्था चांगली आहे पहिले चांगला नव्हता आता चांगला आहे तर या सर्व सुविधा आपल्या जिल्ह्यामध्ये